हॅलो हॅलो हॅलो हॅलो मॅडम मी ठाण्यात आलेलो हॅलो मी आनंद मी आनंद बोलतो आहे मी ठण्यात आलेलो तर थोडं मला माहिती हवी होती तुमच्याकडून इकडे जे हिल स्टेशन किंवा पर्यटनचं मी ठाण्याचं थोडं माहिती घेण्यासाठी तुम्हाला फोन केलेलं आहे तर तुम्ही मला सांगू शकता का माहिती हो हो हो हो हो हो मॅडम फिरायला आलो आहे मी जरा तर थोडं मला माहिती नाही आहे तर मी आत्ता इकडे ठाणा स्टेशनवरनं उतरून थोडासा चालत चालत आलो आहे कायतरी इकडे बोलतात तलावपाळी म्हणून कायतरी बोलत आहेत इकडे तर इकडे आहे मी त्याच्यासमोरच उभा आहे ते लेक आहे तलावपाळी तिकडे उभा आहे मॅडम हं हं

ठीक आहे ठीक आहे हो हो ऐका ना हे सगळं जे आहे तुम्ही आता बोलता आहे ठीक आहे तर इथं पोचण्यासाठी किती वेळ लागेल तुम्ही मला सांगू शकता का हं हं हं बरोबर म्हणजे ऑटो प्रिफेर करू शकतो आपण ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मी तुम्हाला कॉल करतो जरा ठीक आहे ओ ओके ओके थँक्यू थँक्यू मॅडम